मला ड्राॅईंग खूप आवडत होती मला माझं ड्राॅईंग पण चांगलं होतं मी खूप लहानपणी लहान असताना शाळेत हुबेहूब जशी बाई असली तसं चित्र काढायची सरांचं परत चित्र काळायची मी ड्राॅईंगमध्ये भाग घेत होती आणि माझा नंबर पण येत होता ड्राॅईंगमध्ये आता हे आहे ना प्रदर्शन असतात आमच्या कला त्या प्रदर्शनीमध्ये मी भाग घेते मी इडली डोसा हे सगळंच पदार्थ करून नेते एकदा मी गरोदर मातेचा आहार करून नेला होता त्याच्यामध्ये मिसळीची भाकरी इडली आपलं भाजी हिरवी भाजी सलाद वरण भात आणि दही सर्व पदार्थ नेले होते जे गरोदर मातेला पाहिजे ते कडधान्यातून उसळ केली होती सर्व तर माझा नंबर आला होता त्याच्यामध्ये फळं पण ठेवले होते खूप आनंद वाटला नंबर आला तर मला खूप आनंद झाला होता